वजन वाढवण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तींसाठी आमच्या गावात लोकप्रिय असलेले भरपूर उपाय आहेत तर त्यातील पहिला उपाय हा आहे की संपूर्ण आहार घेतला पाहिजे सकाळी पोषण मूल्ययुक्त नाश्ता जसं की दूध फळे अंडी पोहे किंवा उपमा असं नाश्ता घेतला पाहिजे नियमितपणे अन्न घेतल्याने शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि आपले वजन वाढण्यासाठी त्यातून आपल्याला मदत होते सकाळी पोषणयुक्त नाश्ता जो घेतो आपण दूध फळे अंडी त्यातून आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा भेटते आणि काही ऊर्जा जी खर्च होऊन जाते परंतु काही ऊर्जा उरते त्यातून आपलं वजन वाढवण्यासाठी उपयोग होतो तिचा त्यानंतर दुसरा उपाय आहे की प्रथिनयुक्त आहार वाढवा प्रथिनयुक्त आहार हा आपण वाढवला पाहिजे वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये दूध दही पनीर अंडी मांस डाळी हा आहार मुगफळी सोयाबीन यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे त्यानंतर प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतात आणि त्याचाच परिणाम आपल्या वजन वाढीवर देखील होत असतं त्यानंतर तिसरा उपाय आहे की सुकामेवा खाल्ला पाहिजे सुकामेवा म्हणजे काजू बदाम खजूर अक्रोड यांसारखे सुकामेवा दुधासोबत खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते सुकामेवा हा आपण कधी पण खाऊ शकतो परंतु तो दुधासोबत खाल्ला तर जास्त परिणामकारक ठरत असतं त्यानंतर चौथा उपाय आहे की दूध आणि केळी खाल्ली पाहिजेत दूध आणि केळी हे आपले वजन वाढवण्यासाठी खूप परिणामकारक ठरत असतात खूप फायदेशीर ठरत असतात रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधासोबत पिकलेली केळी ही खाल्ली पाहिजेत हा सोपा उपाय आहे वजन वाढवण्यासाठी आणि तो खूप प्रभावी असा उपाय आहे त्यानंतर पाचवा उपाय आहे की घरी बनवलेले लोणी व मध खाल्लं पाहिजे रोज एक चमचा लोणी आणि मध एकत्र मिसळून खाल्लं तर वजन वाढवण्यास नक्की मदत होत असते हा वजन वाढवणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर उपाय आहे त्यानंतर सहावा उपाय आहे की भोजनात कर्बोदके वाढवली पाहिजेत भोजन करत असताना कर्बोदके असणारे पदार्थ जसे की भात बटाटे गहू तांदूळ यांसारख्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्यानंतर डिंकाचे लाडू देखील खाल्ले पाहिजेत डिंक खवा साखर आणि सुकामेवा घालून बनवलेले लाडू वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत असतात त्यानंतर आठवा उपाय आहे की भोजनात वेळेचं नियोजन केलं पाहिजे म्हणजे काही लोकं कधी पण जेवण करत असतात सका दिवसातून चार पाच सहा वेळा होतं काही लोकांच्या परंतु दिवसातून तीन वेळा मोठं जेवण आणि दोन वेळा स्नॅक्स हे घेतले पाहिजेत ज्यामुळे आपलं वजन वाढवण्यासाठी मदत होत असते उपाशी राहणं शक्यतो टाळलं पाहिजे उपाशी राहिलं तर आपलं वजन वाढवण्यासाठी मदत ही होत नसते त्यानंतर वजनवाढीसाठी योगासनमध्ये भुजंगासन वज्रासन आणि सर्वांगासन फायदेशीर ठरत असतात बरेच लोकांना वाटते की लोकं योगासनाचा समावेश हा व्यायामामध्ये करत असत आणि त्यांना असं वाटतं की व्यायाम केल्याने वजन कमी होतं परंतु योगासने केल्याने आपलं वजन देखील वाढत असतं त्यानंतर पर्याप्त झोप ही देखील घेतली पाहिजेत दररोज किमान सात ते आठ तास झोप घेतली पाहिजेत त्यामुळे आपले वजन वाढवण्यास मदत होते त्यानंतर टाळाव वजन वाढवण्यासाठी टाळावयाच्या गोष्टी म्हणजे जास्त तळलेली आणि जंक फूड खाणे टाळलं पाहिजे त्यामुळे आपलं वजन वाढत नाही अधिक साखर अति साखर किंवा प्रत प्र प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्याने फक्त चरबी वाढते आरोग्य नाही